माझी आवडती महिला खेळाडू स्मृती मंधाना आहे ती एक इंडियन क्रिकेट प्लेयर आहे ती एक चांगल्या प्रकारे बॅटिंग म्हणजे तिची आव मला तिची बॅटिंग खूप आवडते ती बॉलिंग सुद्धा चांगली करते पण बॉलिंगपेक्षा बॅटिंग खूप चांगली करते ती ती आपल्या इंडिया टीमची वाईस कॅप्टन आहे आणि बघायला गेलं तर वुमन्स प्रिमियर लीगमध्ये ती रॉयल चॅलेंजस बँगलोर या टीममधून खेळते मला जेव्हा व्य वी पी एल म्हणजे वुमज प्रिमियर लीग जेव्हा बघितली तेव्हा तिथपासून म्हणजे तिची मला बॅटिंग आवडायला लागली होती तिथपासून म्हणजे मी तिला फॉलो करायला लागलो की ही चांगली खेळाडू मला तिथपासून ती आवडायला लागली प्लेयर म्हणून बघायला गेलं तर आपल्या इंडिया टीमला पण ती चांगलं हे करते म्हणजे चांगल्या प्रकारे पुढे नेते मग चांगलं ती कॅप्टन्सी चांगल्या प्रकारे करते चांगल्या प्रकारे करते म्हणजे प्लेयरला पण ती बाकीच्या प्लेअर्सला व सुद्धा सांभाळून घेते किंवा कोणतं जर टीम संकटात असेल तर ती तिथून पुढे म्हणजे व्यवस्थित घेऊन जाते म्हणजे जर कुठे टीम अडकली असेल म्हणजे बॅटिंगमध्ये कमी कमी रन्स होत असतील तर तिथे ती चांगल्या प्रकारे म्हणजे स्कोर अशी पुढे नेते म्हणजे जिथे टीम संकटात असेल तिथे ती चांगल्या प्रकारे स्वतःचं का हे करते काम चांगलं चांगल्या प्रकारे करते म्हणजे लीड चांगल्या प्रकारे करते ते मग बघायला गेलं तर ती आपल्या इंडिया टीमची व्हाइस कॅप्टन सुद्धा आहे खू च खेळ म्हणजे बॅटिंग चांगल्या प्रकारे करते की बॅटिंग खूप चांगली आहे बॉलिंग सुद्धा चांगल्या प्रकारे करते पण बॉलिंग पेक्षा ती बॅटिंग खूप चांगल्या प्रकारे करते आणि रॉयल ह्या वेळेस व्हुमन्स प्रिमियर लीगमध्ये ती ती जी फायनल सुद्धा त्या त्यांच्या टीमने फायनल सुद्धा मारली आहे मग ती का टीमला लीड चांगल्या प्रकारे करते